मला जे कुटुंब म्हटलं तर कसं की तीन भाऊ आईवडील दोन बहिणी असं माझं कटुंब आहे आजी आजोबा आहे आणि तर खूप चांगला आहे सगळ्यांचे वेगवेगळे आपआपले पर्सनल व्यवहार आहे सगळेजण कोणी जॉबवर कोणी बिजनेस करतात सगळ्यांचे वेगवेगळे व्यवहार आहे सगळे आपआपल्या परीने चांगले कमवतात चांगले खुश राहतात आणि काही कोणाचं टेंशन नाही सगळेजणं चांगले आहे सुखरूप आहे कोणी तब्येत वगैरे पण सगळ्याचे थोडं वयानुसार चालूच राहते आजी आजोबांचं आणि माझे मित्रमंडळी तर भरपूर आहे प्रत्येक प्रकारचे मित्रमंडळी आहे प्रत्येक जातीचे मित्रमंडळी आहे सगळेजणं आपआपले कोणी धंदेवाले आहे कोणी सर्विसवाले आहे कोणी प्रायव्हेट नोकरी करतात वगैरे असे भरपूर प्रकारचे मित्रमंडळी आहे आम्ही तसं काही मित्र आहे हप्त्यातून एक वेळा सुट्टीच्या दिवशी तर मग कधी एखाद्या दिवशी गेटटुगेदर वगैरे असं आम्ही करत राहतो त्या मित्रमंडळीमधे आमचं चांगलं एंजॉयमेंट होते फॅमिली मिळतात एकमेकांच्या त्यांच्या मिसेस बायको मुलं मुली वगैरे या सर्व आणतात आणि कुठेतरी एखादं गेटटुगेदर करून आम्ही सर्वांची ओळख आणि ओळख वगैरे होत राहते आणि चांगला आमचा एक प्रोग्राम अरेंज होतो